मी सर्वसामान्यप्रमाणे प्रवास करताना ज्या वाहतुकीच्या साधनांचा सामान्यतः उपयोग करते त्यामध्ये परिवहन महामंडळाची बस असेल किंवा लक्झरी बसेस असतील किंवा रिक्षा असेल टेम्पो असेल अशा साधनांचा सर्वसामान्यपणे वापर करते त्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी अशा लक्षात ठेवण्यासारख्या तर महाविद्यालयीन दिवसापासून बस माझा हा जरा जवळचा विषय झालेला आहे पास काढून विशिष्ट अशा गावाकडून आपल्या महाविद्यालयात जाणं हे रोजचंच बसने झालेलं होतं त्यामुळे बसची जवळीकता जास्तच अनेक ओळखी होतात त्यातून त्यातच ड्रायवर कंडक्टर यांच्याशीही ओळखी होत जातात कारण नेहमीच जो जो प्रवास असतो त्यामध्ये जे ड्रायवर कंडक्टर असतात किंवा काही प्रवासी असतात हे रोजचेच असतात त्यामुळे नवनवीन ओळखी ओ ओळखी होतात आपण एकमेकांना ओळखतो यातून अनेक आजपर्यंत माझ्या ओळखी झाल्या अनेक मित्रमैत्रिणी जमल्या आणि यातून अशा ज्या ओळखी झाल्या त्या मात्र आयुष्यभर लक्षात राहतात त्यातील बरेच जण आजही कॉन्टॅकमध्ये आहेत बसमध्ये एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणावं तर एक एकजुटपणा असतो की आपण एक एका विशिष्ट वाहनामध्ये बसलेलो आहोत आपण सगळे एक आहोत जर समजा एखादा प्रसंग आला समोरून वाहन आलं अपघात झालं तर सगळे मिळून त्याला सामोरे जातात किंवा एखादा ड्रायवरवरती प्रसंग आला समोरून येणारं वाहन त्याला आदळलं त्याच्या त्याच्यातून भांडणं निर्माण झाली असे प्रसंग अनेक वेळा आलेलं आहे की ड्रायवरसोबत एका समोरच्या व्यक्तीने भांडण केलं आणि त्यातून प्रवाशांनी ड्रायवरला मदत केली अशा प्रकारचे देखील किस्से घडलेले होते आणि तो एक एकजुटीचा प्रसंग मात्र कायम लक्षात राहिला बसचा जो प्रवास करणं आहे हे सध्याच्या काळामध्येच स्वस्त असल्यामुळे अनेकजण बसला पहिलं प्राधान्य देतात आणि हे मुळात खरंच आहे की सरकारने आपल्यासाठी जी काही बसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ही खरंच खूप चांगली आहे महिलांसाठी अर्धी टिकीट असेल किंवा महिलांसाठी जे काही स् आरक्षित सीश्ट सीट ठेवलेल्या असतात अशा प्रकारच्या काही योजनांमधून सामा सर्वसामान्य महिलांना देखील हा प्रवास करणं शक्य होतं ही सध्याच्या काळातली मोठी गोष्ट अशी म्हणता येईल